नऊ लाख पंचवीस हजार पाचशे पंचवीस आठ लाख दहा हजार सहाशे सव्वीस सात लाख पंचवीस हजार आठशे पन्नास नऊ लाख अडुसष्ट हजार नऊशे साठ सहा लाख ऐंशी हजार नऊशे ऐंशी